आमच्या राज्यातील सांस्कृतिक पोशाख म्हटलं तर पूर्वी नऊवारी असायचा आणि नऊवारीमध्ये आम्ही दागिने मंगळसूत्र आणि कोल्हापुरी साज हा घातला जायचा तसं वेगवेगळ्या प्रांतातली वेगवेगळी लोक राहतात त्याच्यामुळं वेगवेगळ्या प्रांतातली जसे की गुजराती आहे तेलगू आहेत कानडी आहेत त्यांचे त्यांच्या पोशाख त्यांचा त्यांचा वेगळा असतो त्यानुसार ते वापरतात आता मारवाडी म्हटलं तर त्यांचं बोर असतं त्यांचा असं घातलेलं हे ते त्यानुसार ते पोशाख करतात